फोटोग्राफी हे गेल्या काही वर्षात खूप बदलून गेल्या आधीचे झाले की हातात एक छोटासा रोल कॅमेरा असायचा त्यात चोवीस छत्तीस फोटो यायचे फोटो काढले की थेट बघता येत नव्हते ते फोटो डेव्हलप करायला स्टुडिओत न्यावे लागत होते आता काय मोबाईलमध्ये डी एस एल आरची कॅमेराची क्वालिटी मिळते किती फोटो काढा कितीही डिलिट करा फिल्टर पण टाकू शकतो एकदम सोपी झालं आहे आणि हो आधी माणसं पोज देण्यासाठी वेळ घेत असायची आता तर क्षणात फोटो होतो आता तर फोटो काढणे म्हणजे काहीतरी इव्हेंट झाल्यासारखे आहे कुठे गेलात का खाल्लं काही खाल्ला कोणासोबत हात सगळं कॅमेऱ्यात रे रेकॉर्ड करतात ते म्हणजे फोटो काढता येते माझ्या फोनमध्ये गुगल फोटोस आहे ऑटोमॅटिक बॅकअप होतो मला कशाचीच काळजी करायची लागत नाही व मला याची पण सुद्धा काळजी घ्यावी नाही लागत की फोटो हरवली काही का फोटो डिलीट झाली काय वेळे तर गुगल ॲल्बम्स आपोआप आठवणी दाखवतो टू इयर्स ॲगो असं काहीतरी येते भारी वाटतं म्हणजे आता फोटोग्राफी म्हणजे आठवणी जपण्याच्या एक सगळ्यात सरळ व सोपा व छान मार्ग आहे आणि प्रत्येकाच्या हातात आता कॅमेरा असल्याने कोणत्याही क्षणी आपण फोटो काढू शकतो